मला शेअर बाजाराबद्दल जाणकारी आहे पण मी सखोल अभ्यासक नाही आहे मी पण गुंतवणूक करतो पण सध्या एस आय पी वगैरेच्या माध्यमातून माझी गुंतवणूक चालू असते आणि सध्याचे स्वरूप याबद्दल चढउतार जे होतात त्याचा परिणाम त्यावर होत असतो मला वाटतं ह्या गोष्टी ब आपल्या राजकीय आणि सामाजिक अवस्थेवर अवलंबून असतात जसे की आता भारत आणि पाकिस्तानाचे युद्ध स्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस चढउतार बघायला मिळाले परत युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये परत युक्रेन आणि जी युरोपियन देशामध्ये जे युद्धाची ब स्वरूप निर्माण झाले होते त्यामध्ये जे ज्या घटना घडल्या त्यामुळं चढउतार बघायला मिळाले अमेरिकेमध्ये ज्या म म घटना घडतात त्याचा पण क कुठेतरी परिणाम होतो असं मला वाटतं आणि डिजिटल ॲपमध्ये मुळे भारतामध्ये ट्रेनिंग खरंच म म्हणजे त्याला ब उत्क्रांती मिळालेली आहे गतिशीलता मिळालेली आहे तरुण वर्ग हा जागरूक झालेला आहे म शेअर बाजाराविषयी आणि अनेक मुलं किंवा तरुण वर्ग मी बघतो की जे इंट्राडे यासारख्या माध्यमातून रोजचे ब पैसे मिळवतात आणि स् स्वतःची गरज भागवतात आणि माझ्यामते हे खरंच भारतासाठी चांगलं आहे आणि माणसानं शिकायला पाहिजे आणि शेअर बाजाराला सट्टा न समजता एक देश चालवण्यासाठी लागणारं एक गुंतवणुकीचं माध्यम मानून भविष्यासाठी तडजोड न करता पुढे जाण्यासाठी एक चांगलं माध्यम मानता येईल